शेतकऱ्याची जनावरं समजा जेव्हा रिटायर होतात तेव्हा बरेचसे लोकं समजा कसाबं विकत घेतात पण त्यांना सुरक्षितपणे नेले पाहिजे त्यांना बसण्या उठण्याची व्यवस्थित फिरण्याची सुविधा असली पाहिजे असे मला वाटते